माझ्या घरी गुलाबाचे जास्वंदाचे शेवंतीचे झाडं आहे आणि मस्त लाल लाल फुलं लागतात माझ्या घरी झाडाला मी रोज झाडाची जोपासणी करतो झाडे छाटतो आणि त्यांना खत देतो पाणी देतो आणि झ झाडांला चांगल्या प्रकारे त्यांची वाढ होते आणि रोज सकाळी मी झाडांचे फुलं बघितले की माझं मन प्रसन्न होते मी रोज फुलं बघतो आणि माझं मन चांगलं होते आणि दिवस चांगला जाते आणि झाडं फुलं भाज्या वांगे टमाटे मिरची यांचे झाडं लावून घरी त्यांच्यापासून भाजीपालात घेतो चांगल्या प्रकारे त्यांच्या पोषण मिळते भाजी भाजीवर भाज्यापासून याच्या पोषण मिळते आणि झाडांची मी जोपासना करते